हॅलो बी एस एन एल ऑफिसमधून बोलताय ना मी मानसी गुडदे बोलते आहे रवी नगर नागपूर येथून मी माझ्या लँडलाईनच्या जो काही मंथली बिल येतं ते बिलाचे पैसे मी ऑनलाईन तुम्हाला पे केलेले आहेत परंतु मला अजूनपर्यंत त्याची काही पावती किंवा मॅसेज आलेला नाही किंवा ईमेलही आलेला नाही तर त्याबद्दल तुम्ही सर्च करून मला काही माहिती देऊ शकता हो हो मी यासाठी खात्री करत आहे की जेणेकरून कनेक्शन कट होऊ नये म्हणून ठीक आहे ठीक आहे सर काही तांत्रिक अडचणींमुळे होतं कधी कधी नाही येत पण तरी आल्यानंतर मी बघते मॅसेज आला तर किंवा मी परत तुम्हाला खात्री करण्याकरता दोन दिवसांनी फोन करेन आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर